हा बोला ओहो त्रिभुवन जनरल स्टोरमधून बोलते आहे हा हा डिस्काउंटबद्दल बोलत आहात का तुम्ही हा सर कसं आहे ना आपल्या इकडे एक ते पंधरा तारखेपर्यंत डिस्काउंट भेटतो कारण का आपण डिस्काउंटपण कसा देतो समजा तुम्ही दीड हजाराची खरेदी केली दीड हजारची खरेदीवरती तुम्हाला एक किलो साखर फ्री तीन हजाराच्या खरेवरदीवरती दोन किलो साखर फ्री पाच हजाराची खरेदी किंवा पाच हजाराच्या वरची खरेदी असेल तर तीन किलो साखर आणि प्लस अमाऊंटमध्ये पंधरा टक्के डिस्काउंट आहे तुम्हाला कितीर्यंत खरेदी करायची आहे हो नक्की नक्की मिळेल आणि आजचे तारीख कसं आहे चौदा तारीख आहे तर तुम्ही आज घेतलात तर तुम्हाला मिळून जाईल पण पुढे नाही मिळणार पंधराच्या नंतर नाही कारण सर कसं आहे ना एक ते पंधरा तारखेपर्यंत जनरली लोकांचे पगार होतात आणि तोपर्यंतच लोकं जास्त करून हे घेत असतात सगळं सामान वगैरे घेत असतात पंधरा तारखेनंतर कुणी सामान घेत नाही शक्यतो सगळ्यांची मंथली बिल जे असतं ते पंधरापर्यंत होतात म्हणून आम्ही पंधरा तारखेला डिस्काउंट ठेवतो पुढे डिस्काउंट ठवत नाही तुम्हाला आता घरपोच डिलिव्हरी करून सामान हवं आहे का

हो आमची माणसं आहेत ती डिलेवरी करणार तुम्ही मला ॲड्रेस सांगाल तुमचा हा हा बोला

ओके हा

ओके चालेल सर तुम्हाला मी घरी पाठवून देते तुम्ही लिस्ट मला पाठवून द्या ओके ओके सर या थँक्यू